रनिंग करताना मला स्पोर्टचे आणि जीमचे गाणे ऐकायला खूप आवडते त्याने मन फ्रेशही राहते आणि रनिंग चांगल्या प्रकाराने करता पण येते आणि जर साँग नसेल ऐकायचं असेल तर मन एकत्र करून रनिंग करायला चांगली बेस्ट आणि रनिंग करताना मन एकत्रच ठेवावं लागते आणि रनिंग करताना जो आपला सॉस आहे ना तर तो क हळूहळू सोडायचा वरती घ्यायचा सोडायचा की वरती घ्यायचा आणि रनिंग करताना कधीही तोंड खुलं ठेऊ नये तोंड बंद करूनच रनिंग करावे तोंड खुलं असल्याने मर तोंड कोरडं पडते आनि खूप जास्त दम लागतो आणि रनिंग करायच्या पहिले थोड दहा एक मिनिटं वॉर्मअप करून घ्यायचं पूर्ण हात पाय मोकळे करून तेव्हाच रनिंग करावे आणि रनिंग करताना बॉटल सोबत ठेवू नये आणि रनिंग करताना पाहिले इस्टार्टिंगपासून स्लो रनिंग करावे आणि मग नंतर बॉडी गरम झाल्यानंतर मग बादमधी इस्पीड हळूहळू वाढवावे हेच माझे मत आहे